आमचं गाव काजळेश्वर आहे काजळेश्वर गावामध्ये खूप चांगल्या सोयीसुविधा आहे बौद्ध विहार आहे गजानन महाराजाचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं आहे सगळेजण एकत्रित येऊन कार्य करतात धार्मिक कार्य खूप चांगल्याप्रकारे पार पडते मज्जिद आहे पण सगळे आम्ही म्हणजे मिळून मिसळून राहतो असं कधी वादविवाद होत नाही धार्मिक वाद होत नाही आमच्या गावामध्ये पाण्याची सोय चांगली आहे पर्यावरणपूर्वक झाडं आहेत सोयसुविधा चांगल्या आहे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीमध्ये महिलांना महिलांचा आधार होते घर तिथं झाड लावलेलं आहे बाकी खूप चांगलं आहे सगळ्या सोयसुविधा आहेत